अटल अमृत योजना ही आसाम सरकारची एक महत्त्वाची आरोग्य विमा योजना आहे जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी आर्थिक साहाय्य देते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आरोग्य सेवांसाठी दोन लाख रुपयापर्यंत कवर प्रदान केले जाते ही योजना त्याच्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी बनवलेली आहेत अटल अमृत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळते यात कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी कर्करोग किडनीचे आजार नेफ्रोलॉजी असे भरपूर आजारांचा समावेश आहे या योजनेत सामील होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही लाबार्थ्यांना फ्री रजिस्ट्रेशन करून एक हेल्थ कार्ड दिले जाते ज्याचा वापर रुग्णालयात उपचार घेताना करता येतात या योजनेत सहभागी रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांना कॅन्सलेशन ट्रीटमेंट सुविधा मिळते याचा अर्थ असा की उपचारांसाठी लाभार्थ्यांना कोणतीही रक्कम भरावी लागत नाही सर्व खर्च योजना कव्हर करते या योजनेद्वारे लाभार्थ्यांना दरवर्षी दोन लाख रुपयापर्यंत कवर मिळते जे गंभीर आजारांच्या उपचारांसाठी पुरेसे आहे ही योजना संपूर्ण कुटुंबासाठी लाभदायक आहे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती या योजनेत आरोग्य कवर करू शकतो मी किंवा माझ्या परिचयातील कोणी अटल अमृत योजनेचा लाभ घेतला आहे का असं मला आठवते सध्या तरी कोणी नाही घेतला आहे जर आपण इतर अशाच काही योजनेबद्दल बोलायचे ठरले तर आयुष्मान भारत योजनादेखील एक महत्त्वाची योजना आहे आयुष्मान भारत जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणून देखील ओळखली जाते ही योजना भारतातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबासाठी दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंतचे आरोग्य कवर मिळते योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे काही सरकारचे कामे आहेत अटल अमृत योजना आणि आयुष्मान भारत योजना ही भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रातील महत्त्वाच्या योजना आहेत या योजनांमुळे गरीब आणि दुर्बल घटकांच्या आरोग्यसेवा सहाय्यतेने उपलब्ध होतो या सेवांचा एकच कारण आहे की सर्व गरीब आणि असहाय्य लोकांना त्यांचे आयुष्य चांगले व्हावे आणि दुर्बलांना एक दारिद्र त्यांचे दूर व्हावे आणि त्यांना उपचार चांगला मिळावा अशी या योजनेची आशा आहे